आमच्या इथे हिंदू समाजाचे लोक राहतात त्यांच्यासाठी जसं की मी पण हिंदू समाजाची आहे आणि माझ्या साईडला ठाकूर लोक राहतात त्यांच्यासोबत आमचा संबंध चांगला आहे ते लोक पण छान आहे आम्ही लोक पण त्यांच्याशी चांगला संपर्क ठेवतो आणि ते लोक पण आमच्याशी चांगला संक संपर्क ठेवतात आणि माझी फ्रेंड जी होती मोमेडि मुसलमान होती ती ती खूप छान स्वभा स्वभावाची होती असं वाटलंच नाही की ती आमच्याबबोर आमच्याबरोबर राहताना तिला ती मुसलमान आहे की आमच्या समाजाची असं वाटलंच नाही ती आमच्यासोबत चांगलं राहायची आणि न असं माझ्याकडे प्रोग्राम असायचा आमच्या समाजाचा की ती आमच्या घरी यायची आम्ही त्यांच्याकडे जायचो असं हिंदू समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज असे भेदभाव वगैरे कस असं होत नाही सर्व लोक मिळून मिसळून राहतात आणि त्यामध्ये बौद्ध समाजाचे लोक पण खूप छान असतात जसे की माझ्या घराच्या साईडलाच राहतात ते लोक पण त्यांच्या त्यांच्या सण सणामध्ये आम्हाला बोलावतात आम्ही त्यांना बोलावतो जेणेक जेणेकरून दोघांचा पण संबंध चांगला असनाए असणे गरजेचे आहे आणि भेदभाव कस् भेदभाव वगैरे असं कधी होत नाही आणि आमच्या मंदिरामध्ये पण ते लोक येतात आम्ही पण त्यांच्या बुद्ध विहारामध्ये वगैरे जातो बघायला असं एक असं राहतात